मी आशा लांडगे आहे हा हा हो हो का

हा तर ते मोबाइल पाहू ना त्याचे काय किंमत आहे तर ते तुमच्यावर आहे नं ते कोणता हलका पाहिजे भारी पाहिजे मोठा पाहिजे

स्वस्त पैशाचा पाहिजे होता मग कितीपर्यंत पाहिजे तुम्हाला चार हजार पाच हजार एक हजार दहा हजार चार हजाराचा

मग एक काम कर ना तुम्ही पाच हजाराचा घ्या पण चांगला घ्या हा अरे हो गरीब आहो पण ते असं काही ना काही असं आणते कंपनी तर जरासं थोडंसं हे लागेल ना मग काही ना घेत पाच हजारपर्यंत घ्या मग नाही ना भेटणार नाही ना म्हणजे काहून की किंमतही वाढलेल्या आहे आता हा आता दुकानातही असतोच ना आम्ही हमीच्या हा हो चांगलं आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं आहे हा हा हो हो हो